आता नागपूर जिल्ह्यात लोकप्रिय पदार्थ म्हणाल तर सगळ्यात पहिलं नाव म्हणजे तो येते तर्री पोहा आता तर्री पोहा बनवायसाठी स्पेशली तर पोहा राहणं खूप गरजेचं आहे हा तो ही ठोकरवाला पोहा लागते मग तो ठोकरवाला पोहा मग भिजवून ठेवते मग त्याच्यात कांदे मिरचे हळद तेल अजून शेंगदाणे हे गोष्टी वापरतात तर सगळ्यात पहिले तेलामध्ये मग ते कांदे मिरच्या टाकतात मग शेंगदाणे टाकतात मग जे पाण्यामध्ये भिजवलेले पोहे आहे ते पोहे त्याच्यामध्ये हे टाकतात मग तो पोहामध्ये हळद टाकून तो पोहा रेडी होते फक्त तेवढाच नाही मग त्याची तर्री वेगळी बनते तर ते तर्री बनते चण्याची तर चण्याचे भाजी बनवल्यासारखी ते तर्री बनवले जाते तर त्या तर्रीमध्ये पनीर चणे आणि टमाटर टमाटर खूप जास्त इथं लोकप्रिय आहे तर्री पोहामध्ये खायासाठी तर कसं आहे आता आमच्या नागपूर जिल्ह्यामंदी जर तर्री पोहा म्हणाल तर तुम्ही कोणत्याही भागात जाऊन विचारा फक्त तर्री पोहा म्हणाला तर डायरेक्ट म्हणतीन की हा नागपूरचा आहे म्हणून अनि याच्यासाठी जर हे तर्री पोहा खायचे तर नागपूरमध्ये कोणत्याही जागेवर जा तुम्हाला प्रत्येक जागेवर तर्री पोहा भेटन म्हणजे भेटन पण सगळ्यात जास्त स्पेशल तर्री पोहा म्हणजे इकडे एल आय सी चौकामध्ये भेटते